मला सर्वात जास्त सोशल जीवनावरच्या पुस्तके वाचायला खूप आवडते कारण हे आपल्या समाज जीवनामध्ये सोशल समाज जीवनामध्ये समाजशास्त्राची ज्या पुस्तके आहेत हे चांगल्या पद्धतीच्या भूमिका पार पाडतात आणि समाजामध्ये लोकांना किंवा समाजांना कशा समाजांना कशा पद्धतीनं जगायचं आहे किंवा कोणत्या नियमाचा अवलंब करायचं आहे हे समाजशास्त्राच्या पुस्तकामध्ये चांगल्या पद्धतीने नमूद केलेला असतो म्हणून मी समाजशास्त्राच्या पुस्तके जास्त प्रमाणात वाचन करतो